हो कुठलाही विषय हा रेखा चित्र रूपात शिकवल्यास मुलांना अधिक रोचक वाटतो आणि लवकर समजतो ह्या मताशी मी सहमत आहे कारण आपण वर्षानुवर्ष पुस्तकी ज्ञान पुस्तकी भाषेनुसारच फक्त शिकत आलो आहोत पुस्तकातलं ज्ञान हे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून योग्य असलं तरीसुद्धा ते आपल्याला समजण्याच्या दृष्टिकोनातून हवं तेवढं तीव्र नाही कारण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आजपर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधनावरून हे लक्षात आलेलं आहे की एखाद्या विषयावरचं ज्ञान हे आपण जेव्हा ज्ञानार्जन करताना पुस्तकातनं वाचतो त्यापेक्षा जर ते चित्र किंवा रेखा स्वरूपात तुमच्यासमोर मांडलं गेलं किंवा दाखवलं गेलं आणि त्या पद्धतीने समजवलं गेलं तर ते तुम्हाला अधिक तीव्रगतीने समजतं लक्षात राहतं व ज्ञानार्जन इतर मार्गांच्या तुलनेने चांगलं होतं याचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर पूर्वी ज्या पुस्तकांमध्ये कथा किंवा विज्ञान किंवा गणित हे आपल्याला शिकवलं जायचं ते हल्ली शिक्षा शैक्षणिक माध्यमांमध्ये दृश्य स्वरूपात असणारे चित्रफितींद्वारे दाखवलं जातं चित्रफितीमध्ये उदाहरणार्थ जर विज्ञानाच्या विषयात आपल्याला श आपलं मानवी शरीर आणि त्याच्या संबंधित असणारे आपले अंतर्गत अवयव हे याबद्दल जेव्हा ज्ञान दिलं जातं त्याच्या पूर्वी पुस्तकांमध्ये आकृत्या काढल्या जायच्या परंतु त्याहून अधिक सध्याच्या परिस्थितीत हे ज्ञान देताना तुम्हाला दृक श्राव्य पद्धतीने हे प्रत्यक्ष चित्रफितीमध्ये बघता येतात आणि चित्रफितीमध्ये आपण प्रत्यक्ष शरीराचे अंतर्भाग जर बघू शकलो तर आपल्याला त्याची अधिक माहिती कळते आणि यावरूनच हे लक्षात येतं की जी माहिती आपण दृश्य स्वरूपात किंवा रेखाचित्र स्वरूपात बघवतो बघतो ते आपल्याला अधिक चांगली लक्षात राहते शिवाय आपण ज्या कथा गोष्टी किंवा धडे मराठी भाषेतून शिकायचो ती फक्त देवनागरी भाषेत लिहिली गेली असायची परंतु जेव्हा आपण तीच कथा गोष्ट किंवा तो धडा दृश्य स्वरूपात बघतो तर तो आपल्या मेंदू पटलावरती जशाचा तसा उमटला जातो तो आपल्या स्मरणात कायम स्वरूपी राहतो कारण वाचलेलं जेव्हा आपण त्याची कल्पना करतो तेव्हा आपल्या कल्पनेला एक विशिष्ट मर्यादा निर्माण होते त्या मर्यादेनुसार आपण आप वाचलेल्या गोष्टीमध्ये फक्त वेगवेगळी पात्रं आणि त्यांचा विचार करतो परंतु फक्त वरवर बघता आयुष्यात आपण ह्या वाचलेल्या गोष्टी कायम स्वरूपी लक्षात ठेऊ शकत नाही या उलट जर आपण त्या गोष्टी प्रत्यक्ष बघत असू तर आपल्या डोळ्यादेखत त्या गोष्टीतली पात्रं ही उभी असतात शिवाय त्यांचं दिलेलं वर्णन हे आपण दृश्य स्वरूपात बघू शकतो ज्यामध्ये त्यांचा पोशाख त्यांची शरीराची ठेवण चेहऱ्यावरचे हावभाव हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत असतात हे दिसणारे सगळ्या गोष्टी या आपल्या मेंदू पटलावर छापल्या जातात शिवाय ह्या गोष्टींचा आपल्यावरती अधिक प्रभाव पडतो आणि प्रत्यक्ष भावभावना रंगांची संगत आणि होणारी हालचाल ह्या गोष्टी आपल्याला ती गोष्ट बघण्यासाठी अधिक आकर्षित करतात ह्या आकर्षणाचाच नियम जर बघितला तर ज्या र गोष्टींकडे आपण आकर्षित होतो त्या संभवतः रंग संगतीत असलेल्या हालचाल करणाऱ्या व भावभावना प्रकट करणाऱ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपण अधिक प्र आकर्षित होतो या उलट जर हीच गोष्ट पुस्तकांद्वारे आपण वाचली फक्त शब्दांमार्फत तर त्या गोष्टीकडे आपण अधिक आकर्षित होत नाही आणि आकर्षणाच्या सिद्धांताच्या हिशोबाने ज्या गोष्टीकडे आपण अधिक आकर्षित होतो ती गोष्ट आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहते परंतु ज्या गोष्टीकडे आपण अधिक आकर्षित होत नाही ती कायमस्वरूपी आपल्या ध्यानात राहात नाही काही काळानंतर त्या बाबत असलेल्या सगळ्या स्मृती या हळूहळू विरळ व्हायला लागतात आणि यामुळेच सर्वतोपरी सर्वात महत्वाचा नियम हाच आहे की आपण कोणत्याही प्रकारचं शिक्षण मुलांना देताना जर रेखा स्वरूपात दिलं तर ते त्यांना अधिक रोचक वाटतं आणि ते त्यांना उत्तमरित्या लक्षात राहतं धन्यवाद